हो ताई तुम्ही कॉल केला होता का अच्छा तर तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे अच्छा हां हां तर किती लोक अंदाजे किती आहे तुमचे सात लोक आहे की नऊ लोक आहे म्हणजे ते सीटर गाडी पाहा लागेल ना आपल्याला अच्छा तर ठीक आहे न तुम्हाला नागपूर फिरायचं आहे हां हां हां हा तर ठीक आहे तर मी तुम्हाला भाडं तुम्हाला तीन हजार रुपये भाडं पडेल गाडीचं हो ताई हां तुम्हाला माहीतच आहे ना आता पेट्रोलचे भाव किती वाढलेले आहे तुम्ही म्हणाल तर शंभर दोनशे इकडे तिकडे पण आता एकदम नाही होऊ शकत तीन हजार आहे तर तुम्ही अडीच हजार रुपये देऊन द्या

नाही नाही नाही कारण गाडीचं मेंटेनन्स आहे परत आता भाव एवढे वाढले आहे ठीक आहे ना मग ठेवते ठीक आहे मग हो ठीक आहे सांगा मग तसं ठीक आहे ना

हो ठीक आहे ठीक आहे येऊन जातो आम्ही उद्या